हॅलो अरे आकाश मला ते उबेर किंवा ओला बुक करायची होती तिकडे जायचं होतं कोल्हापूरला तर उबेर चांगली आहे की ओला चांगली आहे आणि ऐक ना त्याचे ड्रायव्हर वगैरे चांगली चालवतात ना गाडी त्याच्याजवळ लायसन वगैरे आहे गाडी जोरात चालवतात की हळूहळू कसं मिडीयम चालवतात अस्ते विस्ते ड्रिंक्स वगैरे नाही करत ना ते म्हणजे उगाच प्रॉब्लेम नाही आणि गाडीची क्वालिटी कशी आहे म्हणजे ए सी बी सी चांगलं राहते आणि त्याचे शॉकब वगैरे जास्त त्रास नाही देत ना ते स्टेपनी वगैरे पण असते ना त्याच्यासोबत म्हणजे गाडी कुठं बंद वगैरे पडली तर बरं बरं आणखी बाकीचं सगळं चांगलं चांगलं आहे सांगायचं इथे आहे ना बरोबर लायसन वगैरे गाडीची पि यू सी पोलीस वगैरेेंनी पकडलं तर काही प्रॉब्लेम नाही बरं